माझा आयुष्यातली सर्वात निगेटिव्ह प्रोडक्ट म्हटले तर मला फेअर अँड लव्हली सांगायला आवडेल कारण फेअर अँड लव्हली मी त्याचा खूप साऱ्या ॲडव्हर्टाइजमेंट बघितलेल्या टी व्हीवर की ते लावल्यावर माणूस गोरं होतं आणि त्याचे खूप चांगला परिणाम होतो बाहेर जाताना पण मी त्याचा यूज करताना मला असे माहीत पडले की त्याचे खूपच निगेटिव्ह परिणाम माझ्या चेहऱ्यावर झाला जेव्हा मी फेअर अँड लव्हलीचा वापर केला आणि जेव्हा घरात असायचे फॅनखाली तेव्हा त्याचं खूप छान वाटायचं पण जेव्हा मी बाहेर उन्हात जायचे तर त्याम त्यामुळे माझ्या स्किनवर असे परिणाम होत होते त्यामुळे माझ्या स्किनला घाम येत होता तसेच डागही पडत होते आणि त्यामुळे चेहराही काळपट पडायचा पण मला असं वाटतं की फेअर अँड लव्हली ही प्रत्येकाला सूट होत नाही तसेच फेअर अँड लव्हली ही फक्त चांगल्या त्वचेसाठी असंही नसेल मी फेअर अँड लव्हलीबद्दल खूप जणांकडून ऐकलेलं की ती खूप छान आहे वगैरे पण माझा असा अनुभव सांगता मला ती जराही आवडली नाही त्यामुळे माझी स्किन खराब झाली आणि आपण बाहेर जाताना हे थोडाफार मेकअप करतोच आणि बाहेर लागतंच पण फेअर अँड लव्हली लावता लावून बाहेर गेल्यावर त्याचा खूप नेगेटिव्ह परिणाम होतो आणि मी यापुढे फेअर अँड लव्हलीचा वापरही करणार नाही कारण त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर खूपच निगेटिव्ह परिणाम झालेला आहे